हॅलो काय म्हणते मनिषा खूप दिवसांनी फोन केलास मी पण मजेत आहे बरेच दिवसात तुझा फोन नाही मला पण जमलं नाही गं माझ्याकडे मागच्या वर्षी मुलीचं लग्न झाल्यापासून वर्ष झाले सणवार चालले ना कंप्लेट बिझी आहे सारखी बिझी आहे मी नाही ना नाही ना मी मी तुला फोन एवढ्यासाठी केला आहे बरेच दिवसात आपल्याला नाटक खूप आवडतं दोघीना आपण बरेच दिवसात नाटकाला वगैरे गेलो नाही सिनेमाला गेलो नाही बरोबर कुठेच बाहेर फंक्शनला गेलो नाही तर ह्या शनिवारी प्रशांत दामलेचं नाटक आहे कालिदासला आपण जायचं का जाऊया आहे ना तुला वेळ म्हणजे आपल्याला तिकीट बुक करावं लागेल मग ते कोणाला तरी सांगावं लागेल किंवा ऑनलाईन बुकिंग करावं लागेल कारण आपण लवकर बुक केलं तर आपल्याला पाहिजे त्या सीट्स मिळतील ना त्यामुळे मग त्याच्या ऑनलाईन हो हो करूया करूया म्हणजे ते त्याच्यासाठीच फोन केला मी म्हटलं काय चाललं आहे हीचं विचारूया नाटकाला जाऊया आता मग ते एक कधी एक म्हणजे तुला माहिती आहे ना कुठल्या साईटवर वगैरे बुक करायचं ते बुकिंगचं ते सर्च कर आणि आपल्या दोन असे मध्यभागी असे छानपैकी तिकीट म्हणजे कुठे सीट्स असतील तर ते सीट्स ॲरेंज कर जाऊ हो मग कसं जायचं कुठे भेटायचं हे सगळं आपण प्लॅनिंग करूया हो जाऊया ना जाऊया ना जाऊया ना आपण कसं आहे म्हणजे अजून तर आता किती वाजायचा तो शो आहे ना तरी मला असं वाटतं ते शो कितीचं आहे बघ आधी एकदा त्याप्रमाणे आपल्याला कसं जायचं कसं यायचं हे ठरवावं लागेल जर रात्री उशिरा सुटणार असेल तर आपल्याला ओला वगैरे बुक करावी लागेल पण सध्या थंडी बिंडी पण खूप वाढलेली हो हो माझ्याकडं सध्या ते ॲप नाही मी फोन मध्ये बदलला त्यामुळे ते ओलाचं ॲप नाही आहे त्यामुळे ते रात तुलाच सगळं ते करावं लागेल जर उशीरा सुटणार असेल ना तर तुला ओला बुक करावी लागेल एवढ्यामध्ये मग ते सध्या येवढं तू कुठली नाटकं बघितलीस का

नाही माझं तर काय नाही नाही एवढ्यात मला तर काही जमलेलं नाही पण म्हटलं आता जरा जवळ जुळून आलेला आहे तर आपण जाऊया म्हणून मी तुला फोन केला बघ तू आता ते आताच लवकर सर्च कर म्हणजे मग आपल्याला पाहिजे ते सीट नेंबर अवलेबल होतील

हो हो हो हो कसं जायचं काय जायचं हो हो सगळं मला कळव बाकी बाकी मजेत चाललंय ना मुली एकदम मजेत मजेत हो हो हो हो हो हो तेच म्हटलं आता जरा चेंज म्हणून एक नाटक बिटक बघावं आता आपण नाटक बघावं सिनेमा बघावा हो हो हो होना तेच बघूया जाऊया भेटूया मग त्याच्या आधी नाटकाला जायच्या आधी परत फोन करते मी मला कळव तिकीट नंबर काय वगैरे मिळाला ते हो हो हो हो चालेल चालेल हो हो ओके अच्छा